आत्ता महानगरपालिकीया परिसरामध्ये आरोग्यसेवा बिघडण्याचे कारण म्हणजे डासाचं प्रमाण जास्त आहे आणि वेळोवेळी कचरा उट उठवला जात नाही मोकाट जनावरी फिरली जातात आणि नालेची स्व स्वच्छता सफाई केली जात नाही आणि त्या नालेची सफाई जरी केली तर ती वरती टाकली जाते रस्त्यावरती त्याच्यावरून बरेच अपघात होतात आणि अपघात होत असताना ती सफाईचा कचरा काढलेला ल लगोलग उच उचलला जात नाही यासाठी त्या परिसरातील त्या नगरसेवकांनी वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे डासाची औषध फवारणी केली पाहिजे भटकी कुत्री किंवा भटकी प्राणी आहेत ती पकडून त्यांची नसबंदी केली पाहिजे आणि औषध फवारणी केली पाहिजे आणि रस्ते चांगले सु रस्ते चांगले तयार केले पाहिजेत प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला बोर्ड पाहिजेत आणि एक प्रत्येक प्रभागमध्ये एक चार ठिकाणी वयस्कर माणसांना बसण्यासाठी मो खुली जागा किंवा पर्यारव पर्यावरवरणक झाडे असणारी बगीचा पाहिजे व तरुण मुलांसाठी ग्राउंड पाहिजे आणि त्या ग्राउंड शेजारी जिम किंवा व्यायामशाळा उत्कृष्ट आधुनिक पद्धतीने पाहिजे त्याशिवाय त्या प्रभागातील किंवा त्या परिसरातील लोकांचे आरोग्य सुधारणार नाही ही कळकळीची विनंती सर्व प्रभागातील नगरसेवकांना नगराध्यक्षांना त्या भागातल्या नेतेमंडळीना आहे व ते सुधारता करण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि यासाठी आरोग्यसेवा व स्वत माणसांनी सुद्धा स्वत लोकांनी सुद्धा आरोग्यविषयी काळजी घेतली पाहिजे व त्या परिसर स्वच्छ ठेवण्याचा किंवा स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे